अर्थातच महा महा महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो कृष्णा नदीला कृष्णा त्यानंतर वेण्णा त्यानंतर येरळा कृष्णा वारणा पंचगंगा त्यानंतर तुंगभद्रा आणि अशा अशा पाच नद्या तिथे आपल्याला पाहायला मिळतात त्या कृष्णा नदी ही महाराष्ट्रात उगम पावते ती महाराष्ट्रामधून सातारा सांगली कोल्हापूरमधून ती कर्नाटकात जाते कर्नाटकामधून ती आंध्रमध्ये जाते आणि आंध्रमध्ये आंध्रमध्येच विजयवाडा इथं ती समुद्राला मिळते